मला खांडेकरांची पुस्तके एका काळात मी खूप एन्जॉय करत होती परंतु पहिले प्रेम वगैरे पुस्तके आपण वाचायला नको होती असे मला आता वाटतंय खांडेकरांच्या लेखनाचा मा लेखनाचा माझ्यावर काहीच प्रभाव पडला नाही आता असे वाटते की वाचन निवडक असावे दोन शतकाचा पुस्तकांचा इतिहास पाहता खूपच पुस्तके एकांगी वाचकाला वाम मार्गाला नेणारे असतात हे स्वाभाविक आहे अब्जावधी पुस्तके आजतागायत छापली गेलीत त्यापैकी बहुतांश पुस्तके विशिष्ट हेतू डोळ्यापुढे ठेवून लिहिलेली असतात आणि काही हे मला पुस्तक समजलंच नाही आणि याच्यामधून काय शिकावं ते पण कळलं नाही म्हणून मला असं वाटतंय जे आपल्याला ज्याच्यातून आपल्याला काही बोध भेटेल जे आपल्यासाठी चांगले आहे तेच पुस्तक वाचायचं जे आपल्या विनाकारण असं पुस्तके आहेत जे वाच ते वाचायचं नाही आणि चांगलेच पुस्तकं वाचायचं मला असं वाटतं मला तरी असं वाटतं की चांगलेच पुस्तक वाचावं चांगलेच वाचावं